मी गावापासून जवळच असलेला या गावामध्ये लॅब असिस्टंट म्हणजे त्यामध्ये शुगर थायरॉईड बी पी हिमोग्लोबिन आणि कावीळ अशा वेगवेगळ्या टेस्ट मला डॉक्टरमार्फत दिल्या जातात आणि त्या मी चेक करतो आणि त्यांचे दोन ते तीन दिवसांनी रिपोर्ट येतात आणि त्यावर त्यांना डॉक्टर चांगल्या प्रकारचा सल्ला देतो आणि त्यामुळे बऱ्याच गावातील गोरगरीब लोकांना हा योग्य फायदा मिळतो आणि अभ्यासाबद्दल सांगायचे झाल्यास मी त्या नोकरीबरोबरच एक स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करत आहे आणि त्यामध्ये सुद्धा मला यशस्वी व्हायचे आहे